माझा आवडता खेळ बॅडमिंटन आहे आणि मला तो का बरं आवडतो कारण बॅडमिंटन खेळताना शरीराची चांगली हालचाल होते त्याच्या त्याच्यामुळे चांगला व्यायाम पण होतो आणि सोबत बुद्धीला आणि एकाग्रता वाढते म्हणून मला तो खेळ खूप आवडतो आणि ते खेळ खेळत असताना थोडं सांगू इच्छिते मी तो हा जो बॅडमिंटन खेळ आहे हा खेळ म्हणजे सर्व जण खेळतात आणि सर्वीकडे खेळल्या जाते मैदानी खेळ आहे हा आणि हा खेळ खेळतांनी जो कोटांचा भा मध्यभाग असतो तो त्याच्यामध्ये दीड मीटरची जाडी असते हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराव पण खेळला जातो आणि मी हा खेळलेला पण आहे आणि खूप छान वाटते हा खेळ खेळताना